हां बोला हो बोला अच्छा तर तू तुम्हाला फ्लावर गणेश उत्सवासाठी पाहिजेत तर कोण कोण कोणते फ्लावर पाहिजेत तुम्हाला बघा आमच्याकडे सर्व प्रकारचे फुलं तुम्हाला भेटतील तर जसे तुम्ही गणेश उत्सवासाठी फुलं मागता आहे तर तुम्हाला सजावटीसाठी झेंडूचे फुलं लागतील ठीक आहे आणि जसे पुजेमध्ये तुम्ही यूज करत आहे तसंच सजावटीसाठी तुम्हाला मोगऱ्याचे किंवा प्राजक्ताचे फुलं आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर सुगंधीत वातावरण पाहिजे तर तुम्हाला गुलाबाचे फुलंसुद्धा देऊ शकतो आणि आमच्याकडे गुलाबाच्या फुलाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत तर तुम्हाला किती प्रमाणात पाहिजेत फुलं बघा झेंडूचे फुलं जे आहेत ते आम्ही पन्नास रूपये किलोच्या हिशेबाने विकतो आणि गुलाबाचे किलो फुलं ऐंशी रुपयाच्या हिशेबाने आणि प्राजक्त आणि जास्वंदाचे फुलं आणि मोगऱ्याचे फुलं तुम्हाला स्वस्तात पडेल ते तुम्हाला तरी पंचवीस रुपये आणि तीस रुपयाच्या मधातच पडेल प्राजक्ताची आणि जास्वंदाचे तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे त्याच्या हिशेबाने मी तुम्हाला किंमत सांगू शकतो अच्छा तर ठीक आहे ना जसे मोगऱ्याचे आणि जास्वंदाचे फुलं तीस रुपये किलो आहेत तर मी तुम्हाला पंचवीसला करून देतो आणि प्राजक्ताची जी फुलं आहे ते मी तुम्हाला बावीसमध्ये करून देऊ शकतो पण गुलाबाचे फुलं मी स्वस्त करू शकणार नाही कारण की त्या त्याची किंमत आधीच महाग आहे आणि कसं आता सिझनही आहे ना गणेश उत्सव सुरू आहे तर मी ते कमी किमतीत तुम्हाला देऊ शकणार नाही हो हो त्याच्यात कमी होईल तुम्हाला त्याच्याव्यतिरिक्त हार वगैरे पण पाहिजे का तर आमच्याकडे हाराचेही खूप प्रकार आहेत जसे सोनचाफा फुलाचे हार मिळतात आमच्याकडे हे खूप स्पेशल आहे आमच्याकडे आणखी त्याच्या व्यतिरिक्त मोगऱ्याचे फुलं त्याचा एक छोटासा हार ते मिळून तुम्हाला आणखी असे भरपूर सारे फुलाचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हारसुद्धा मिळतील आणि बुकेसुद्धा मिळतील हो आर्टिफिशल आहेत आमच्याकडे भरपूर सारे आहेत जसे तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये नाही का आमच्याकडे लिलीचे फुलं आर्टिफिशल हे खूप फार सुंदर वाटतात आणि आर्टिफिशल तर त्याच्यासाठी आमच्याकडे नाही का अमाईल अमायर्लीस ही एक बीजिंगची फुलं आहेत ते खूप असे सुगंधित असतात आणि दिसायलाही खूप सुंदर असतात तर तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे तर तुम्हाला जर ऑर्डरचं जसे सांगितले तुम्ही एकदा तुम्ही आमच्या दुकानाला या आणि तिथं येऊन फुलं तुम्ही विकत घेऊन घ्या ठीक आहे मॅम ठीक आहे मॅम थँक्यू